ताई ऐक ना जरा काय झालंय माझं ना आधार कार्ड हरवले आणि मला एका ठिकाणी तातडीनी ओळख पटवायची गं त्याची खूप गरजय एकतर आधार कार्ड नसल्यामुळे बँकेत काय अडकलंय आणि ऑनलाईन फॉर्म भरताना पण ते मागतायेत गं आता प्रत्यक्ष कार्ड परत मिळवायला थोडा वेळ लागेल पण मग ते काय ते डिजिटल प्रिंट काढता येते ना ग तर ते कसं करायचं मला सांगता येईल का तुला मला ना अजून त्याचं काही माहिती नाहीये तर सांगतेस का अच्छा त्यांची वेबसाईट आहे का बरं मग त्यांची वेबसाईट कोणती आहे बरं बरं आधार कार्डची अधिकृत वेबसाईट यू आय डी ए आय बरं मग तिथं काय करायचं तिथे आपलं आधार कार्ड डाउनलोड करता येतं का बरं मग ते कसं करायचं नेमकं ते मला सांग ना जरा आणि ऐक ना ते सगळं म्हणजे सुरक्षित वगैरे आहे ना आणि माझं मूळ आधार कार्ड नाहीये मग हे चालेल ना नक्की अच्छा सगळी सरकारी प्रक्रिया आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही बरं ठीक आहे मग तुला ते माहिती का कसं करायचं मला जरा सांग ना कारन एकतर डिजिटल प्रत नाहीये मग ते मूळ प्रत पण आधार कार्ड इतकीच वैध मानली जाते का म्हणजे डिजिटल प्रत मूळ प्रत एवढी अच्छा ठीक आहे मग होईल ना माझं काम ठीक आहे ना मग कसं करायचं ते सांग ना जरा बरं मी वेबसाईट उघडली मग आता काय करायचं वेबसाईटवर जाऊन डाउनलोड आधार कार्ड ठीक आहे केलं मग काय करायचं गं म मला आधार कार्ड नंबर अ हा आठवतोय आठवतोय ठीक आहे आधार कार्ड नंबर टाकू शकते मी बरं टाकला मग मला ओ टी पी येईल का बरं ओ टी पी आल्यावर मग काय करायचं ओ टी पी टाकला मग मग माझं आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल असं

मग मग मला काही अडचण नाही येणार ना ठीक आहे मग मला काहीच अडचण येणार नाही बरं ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच ताई यार ठीक आहे होऊ शकतं यार कदीतरी वस्तू हरवून जातात आता काय करायचं एवढे कागदपत्र सांभाळायचे कसे मग ते जरा गडबडच होते कधीकधी पण ठीक आहे आता तु मला सांगितलंय ना तर मी करते आता मला माहिती आहे तु मला रागवणारच पण आता जरा ते काम महत्त्वाचंय म्हणून की एक तर हल्ली एवढी कागदपत्र सांभाळायची कशी ते कळतंय नाही पण ठीक आहे बरं झालं तू सांगितलं डिजिटल पर्याय उपलब्ध आहे ठीक आहे कसं करायचं बघुयात आता करते मी लगेच करते करावच लागेल आता एकतर बँकचं काय अडलंय गं काय झालं मी आले मी सगळे सगळे डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे त्यांना आधार कार्ड पाहिजे मी माझी बॅग शोधली मी गाडीची डिक्की बघितली मग कुठेच आधार कार्ड सापडेना आता मला समजतच नाही ते नेमकं गेलं कुठं पण ठीक आहे आता शोधून काडून ठीक आहे आता ही मूळ प्रत एवढंच अधिकृत आहे मग माझं काम होऊन जाईल असं वाटतं मला ठीक आहे बरं झालं तू सांगितलंस

माझं खूपच काम अडलं होतं गं थँक्यू सो मच ताई थँकयू चल मी लगेच करते हे लगेच त्यांना देऊन टाकते माझं एकदाचं काम होऊन जाईल मला जाम टेन्शन आलं होतं तू तू माझं खूप मदत केलीस थँक्यू